नवशिक्या बायकर्सना सर्वात आधी बाईकचा बॅलेन्स बनवायला शिकायला पाहिलं पाहिलं पाहिजे काय कारण बाईकचा बॅलेन्स हे लई डिपेंड करते की बाईक कशी चालते बाईकला चालवायला आधी माणसाने त्याचा बॅलेन्सवर हे काम करावा बॅलेन्सवर चांगला काम मारावर सगळात पहिली चूक म्हणजे माणूस गेअर टाकलावर करतो गाडी चालू करून गेअर टाकून ते जर कलस सोडतो ना तेव्हा नवशिकऱ्यांना लई प्रॉब्लेम येते आणि झटक्यामध्ये गा गाडी बंद पडते त्या हे याच्यावर अधिक काम करावा लागेल कारण काय आहे ना आपण गाडी चालू केलो आणि किक मारलो कीक मारले गाडी चालू झाली की आ आरामानं कलस सोडून ॲक्सिलेटर द्यावं लागतो नवशिके माणसाचं काय करता एकदमच कलस सोडून टाकतात आणि गाडी झटका खाऊन बंद पडते तर असं नाही व्हायला पाहिजे नवशिक्या माणसांनी आधी व्यवस्थित बॅलेन्स गा बा बाईकचा बॅलेन्स बनवायला शिकवायला पाहिजे नंतर गाडी चालून करून गेर टाकायला पाहिजे आणि काही रोडवरचे काही प्रोटोकॉल राहतात ते आधी पाहून ते यूज करायला पाहिजे